लहान असताना माझ्या पुस्तकात मोराचे पीस बदकाचे पीस अशी कबूतराचे पीस असे खूप सारे पीस राहायचे माझे वडील म्हणजे असं पीस आणून द्यायचे कामाला गेल्यावर असं पीस आणायचे आणि मी ते असं पुस्तकाच्या मधोमध ठेवायचे माझे वडील म्हणायचे की हे पीस जर तू ठेवलास तर तो खूप एक एक मोठे होत जातं तर मी वारंवार ते पीस बघत राहायचो एक दिवस दोन दिवस तीन दिवस तर ते तसं काय होत नसतं पण असं खूण म्हणून असं पुस्तकात ठेवतात तर तेवढाच आनंद हो आनंद पण होतो आपल्याला की ते पीस मोठं होतं की नाही तर तेवढंच होत नाही पण असं असतं पण आजची आजची पिढी अशी तशी काय करत नाही त्यांना असं विश्वास बसत नाही त्यांनी अशा गोष्ट समजून घेत नाहीत आनंद घेत नाहीत त्यांनी व्हिडिओ गेम वगैरे जास्त जास्त प्रमाणात खेळतात त्यांनी आजकाल मोबाईलवरच जास्त असतात बाहेरचे खेळ खेळत नाहीत त्यांना असं काही माहीत नाही असं साध्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत फक्त खेळणं खेळणं खेळणं आणि त्यांनी त्यांच्या आजकालच्या पिढींला चष्मा लागायले आहेत चष्याने डोळे खराब डो डोळ्यांनी डोळे खराब झाल्याने चष्मा लागायले आहेत व इतर काही गोष्टी आमच्या म्हणजे असे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की आज मजा येते पण असं काय फील होत नाही मागच्या काळात कसं मजा येत होती असं काय करण्यामध्ये असं समजून घेण्यामध्ये पण आजच्या पिढीमध्ये ती समजून घेण्याची शक्यता काहीच नाही